मी ॲमेझॉनवरून फास्ट्रॅगचं घड्याळ घेतलेलं त्याचा रंग निळा होता आणि ते अजून मी सहा महिने वापरतो आहे तर त्याचा हाताला स्मूथ प्रकारे ते लागत आहे त्याचप्रमाणे त्याचे डायल आहे ते सुद्धा योग्य साईज जे आहे त्याचप्रमाणे हाताला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही त्याचं जे मटेरियल वापरलेलं आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे आहे लेदरचं पट्टा नसल्यामुळे ते आपण कुठे वापरू शकतो पावसात भिजण्याचा किंवा घामामुळे तो खराब होण्याचाही काही प्रश्न येत नाही आणि या घड्याळाची किंमत सा साडेसातशे रुपये होती तर माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात चांगल्या प्रकारचं आणि कमी किमतीत असं हे घडाळ आहे त्याच प्रकारे हे फास्ट्रॅग कंपनीचं असल्यामुळे हे खूपच ब्रँडेड असल्यासारखं आहे त्याचप्रमाणे हे घड्याळ आहे ते वॉटर रेजिस्टंट सुद्धा आहे त्याचं बॅक कवर आहे ते स्टेनलेस स्टीलपासून बनलं आहे

लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे साधारण पंधरा वर्षांच्या मुलापासून पुढे कोणीही घड्याळ वापरू शकतो आणि